कायदेविषयक कागदपत्रे म्हणजे पासपोर्ट लायसन्स ॲग्रिमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट तर यामधील माझे माझा अनुभव म्हणजे लायसन्स आणि पासपोर्ट काढण्यामध्ये होता तर लायसन्ससाठी मी गेले होते दहिसर आर टी ओ ऑफिसमध्ये तर तिथे म्हणजे माझा एकाच खेपेत काम झाला नव्हता माझ्या कमीत कमी दोन ते तीन खेपा झाल्या होत्या तर तुम्हाला आधी लर्निंग लायसन्स काढावं लागतं त्याच्यानंतर काही महिन्याने तुम्हाला तुमचं मेन लायसन्स मिळून जातं तर तिथे मी जेव्हा गेले होते बरो सरकारी जे सरकारी काम म्हणजे भयं भयंकर कागदपत्रे त्यांना हवे असतात तर जेव्हा मी कागदपत्रे त्यांना सगळे दिले होते तेव्हा माझं रेसिडेन्शल प्रूफसाठी म्हणजे ॲड्रेस प्रूफसाठी जे मी त्यांना कागदोपत्री आधार कार्ड वगैरे दिलं होतं ते त्यांना पुरेसं नव्हतं कारण मी एक एका जागेवरून दुसऱ्या जागेत जागेवर मैग्रेट झालेली आहे त्यामुळे त्या गोष्टीमुळे मला पासपोर्ट काढायची गरज लागली म्हणजे लायसन्ससाठी मला पासपोर्ट काढायची गरज लागली आणि पासपोर्ट एवढं एवढा एवढी मोठी प्रोसिजर असून ते माझा लगेच झाला होता आणि माझा लायसन्स यायला भयंकर वेळ लागला होता तर आणि पासपोर्ट मी काढलेला तो मालाड ऑफिसमध्ये जो पासपोर्ट ऑफिस आहे भ खूप मोठं आहे म्हणजे हे जवळपास तुम्ही राहणाऱ्या हिशोबाने तसे तुम्हाला त्यांचं ऑफिस अलोकेट होतं तर मी कारण रा रा स्थायिक मी बोरिवलीमध्ये आहे म्हणून मला दहीसरचं ऑफिस ला आर टी ओ ऑफिस लागलेलं लायसन्ससाठी आणि पासपोर्टसाठी मला मालाडचं पासपोर्ट ऑफिस लागलेलं तर मी ऑनलाईन आता या दोन्ही गोष्टी एवढ्या सोप्या झाल्या आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्हाला असा हा हार्डकॉपी फॉर्म घेऊन यावं लागत होता तो भरून तिथे सबमिट करायचा पण आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या त्यामुळे माझ्या वेळीसुद्धा जेव्हा मी ह्या दोन कागदपत्रे बनवले त्यावेळी ऑनलाईनच ऑनलाईनच होतं त्यामुळे सगळी मी अपॉइंटमेंट फीजची पेमेंट वगैरे सगळं ऑनलाईन भरलं होता ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यानंतर फीजचं पेमेंट आणि अपॉइंटमेंट डेट मग मी दोन्ही वेळी ऑनलाईन फॉर्म भरून केलं आणि मी डेट घेतली त्या त्यावेळी मी गेले काम व्यवस्थित झालं अनुभव चांगला होता तर मला वाटत होतं ह्या दोन्हीपैकी अवघड असं काही नाही आहे फक्त तुमच्याकडे सगळी कागदपत्रे व्यवस्थित असावे आता मला या दोन्हीच गोष्टीचा अनुभव आहे अजूनही एक कुठलाही कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंटचा मला अनुभव नाही तर मग मी त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही बट या दोन्हीचा अनुभव आहे माझ्याकडे तुमच्याकडे सगळे कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्ही ते तुमचं काम लगेच होऊन जाईल त्याच्यामध्ये काही वेळ लागणार नाही